या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्कृती ही एक महत्त्वाची मानली जाते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाच्या धार्मिक परंपरेमध्ये लग्नाचे महत्त्व आहे लग्नाच्या आधल्या दिवशी हळदी समारंभ असतो आणि दुसऱ्या दिवशी अक्षता कन्यादान किंवा आणिक धार्मिक विधी त्या दिवशी करणे अपेक्षित आहे विवाह संस्कार हा एक मानवी आयुष्यामध्ये महत्त्वाचा संस्कार म्हणून मानला जातो आणि याच्या प्रथा परंपरा किंवा एक सार्वजनिक किंवा सामाजिक गोष्टींसाठी हे कार्य महत्त्वाचे असलेले दिसून येते